खेड्यामधील लोक शा स्थानिक होण्यास पसंती देते कारण खेड्यात येथे शिक्षणाची व हॉस्पिटल वगैरेची कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे ते सर्व शहरात जाण्याचा जाते शहरात जाते कारण खेड्यामध्ये चांगल्या प्रकारची सुविधा नसेल म्हणून सर्व शहरात जाते तर शहरामध्ये जोडीदार मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील तरुण पिढीला समस्या होते